हॅलो नमस्कार मी जोशी बोलते आहे पुण्याहून मला तुम मला तुमचा नंबर इथल्या एका देवळातून मिळाला कारण मी इथल्या एका गुरुजींना विचारलं होतं मला पुण्याच्या दगडूशेठला अभिषेक करायचा आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही मला माहिती देऊ शकाल का प्लीज हां तर मी साधारणपणे तीन दिवसांनी म्हणजे साधारण आता आज आहे शनिवार ना मी साधारण बुधवारी पुण्यात पोहोचेन तर शक्यतो सेम डे आपल्याला करता येईल का असं काही मुहूर्त असतो की अभिषेकाची वेळ ठरलेली असते त्याप्रमाणं तुम्ही मला मार्गदर्शन केलंत तर मग आपण त्याप्रमाणे ठरवूया मग मग दुसऱ्या दिवशी करू मग आम्ही राहू तिथे ठीक आहे अच्छा आणि बुधवारी साधारणपणे तुमच्यामते कुठली योग्य वेळ असते पहाटेची आत सकाळची दुपार म्हणजे त्याबद्दल मला माहीत नाही सकाळी अकरा वाजता अरे वा चालेल ठीक आहे बरं आणि मला तुम्हाला असं विचारायचं आहे की माझ्याबरोबर चार लोक असणार आहेत तर आम्ही म्हणजे जिथून आम्ही रा जिथे उतरू तिथून आम्ही आंघोळ करून मग देवळात आलो तर चालणार आहे का देवळाच्या आसपास आंघोळीची सोय आहे आणि ओ अच्छा बरं पण मग आम्ही जिथे राहतो आहे तिथून आंघोळ करून आलो तरी चालणार आहे असं म्हणताय तुम्ही बरं ठीक आहे आणि साधारण ही जी आपण पूजा करतो आहे अभिषेक वगैरे तर त्याच्यासाठी तुम्ही साधारण किती गुरुजी बोलवणार आहात अच्छा बरं आणि ही सा पूजा साधारण किती वेळ चालेल गुरुजी एक तास आणि या पूजेच्या आधी मी काही चहा पाणी नाश्ता करायचा आहे का पूर्ण माझं मी उपाशी अस म्हणजे उपास अ असायला हवा काय अबे अभक्ष्य म्हणजे काय खायचं काय नाही किंवा खाल्लं तर चालतं की नाही याबद्दल काय सांगाल अच्छा पाणी पण नाही चालणार का कारण माझ्याबरोबर दोन वृद्ध लोक आहेत बरं म्हणजे आम्ही दोन जण जे पूजेला बसू त्यांच्या व्यतिरिक्त आमच्या बरोबर जे दोन लोक आहेत त्यांनी नाश्ता केला तर चालेल ना कारण ते वृद्ध आहे बरं ठीक आहे चालेल आणि साधारणपणे तुम्ही म्हणताय तुम्ही धरून पाच गुरुजी पाच पाचा पा पाच चोक वीस वीस एक हजार रुपये दक्षिण होईल असं तुम्ही म्हणता ना ठीक आहे तर ती सगळी तुमच्याकडे आम्ही दिली तर तुम्ही डिस्ट्रीब्यूट कराल का मला वेगवेगळी द्यायला लागेल सगळ्यांना बरं आणि या पूजेसाठी लागणारं जे साहित्य आहे तर ते तुम्ही प्लीज आ आणायची मला म्हणजे मदत कराल का कारण मला पुण्यात हे सामान कुठे मिळतं माहीत अच्छा ठीक आहे थँक्यू थँक्यू गुरूजी भेटू बाय